शारीरिक व्यायाम केलातरी आपल्या अंगाचे स्पॉट निघतात बायसेप जसे ट्रायसेप जसे सिक्स पॅच असे अंगातले आपले स्पॉट निघतात शारीरिक व्यायाम केल्याने आणि योग केल्याने कसं आपण स योगा केल्याने थोडंसं फ्रेश वाटते योगा केल्याने आपल्याला थोडंसं एकदम म्हणजे मूड फ्रेश वाटते श् शारीरिक दृष्टीने आपण थोडं स्ट्राँग असतो